असतील शिते तर जमतील भुते खायी त्याला खवखवे नाचता येईना अंगण वाकडे दे रे हरी पलंगा वरी डोंगर पोखरून उंदीर काढणे खायी त्याला खवखवे उठता लाथ बसता बुक्की